राज्यात अनेक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रं आहेत आणि हस्तकला कौशल्यांचा विकासासाठी भरपूर संंधी आहेत विशेषत शासनाच्या अशा अनेक योजना आहेत जे लघु उद्योगामार्फत त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते कृषीमध्ये वस्तू निर्माणमध्ये अनेक म्हणजे माहिती तंत्र हॉस्पिटॅलिटीमध्ये असे अनेक क्षेत्र आहे की ज्यामध्ये उदाहरणार्थ कृषीमध्ये आपण म्हणजे एक एखादी वस्तू आहे जसं की आपण म्हणूयात की शेतकऱ्यांना अनेक अवजारे उपलब्ध करून दिले जातात उदाहरनार्थ गिरणी आहे गिरणीच्या माध्यमातून त्याने आपलं गावाचा विकास करू शकतो माहिती तंत्रज्ञान आहे अशा अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये आपल्या राज्याचा विकास होऊ शकतो